बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक शिक्षण घेण्यासाठी दूरदुरून मुलंमुली येत असतात त्यांची इथे बुलढाणा जिल्ह्यात खूप सारी सुविधा उपलब्ध झालेली आहे ह्याच्यामध्ये एक युनिक अकॅडमी स्पर्धा क्लासेस दीपक स्तंभ मोठ्या मोठ्या लायब्ररीत आहे त्याचा मुलांना खूप फायदा होतो स्थानिक शिक्षण हे बुलढाण्यात ते चांगले शिक्षण आहे येथे बाहेरून येणाऱ्या मुलांसाठी मुलींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्टेल्स वगैरे तयार आहे तिथे मुलं येऊन त्यांचं स्थानिक जे शिक्षण आहे ते पूर्ण करतात इथे मोठमोठाल्या स्पर्धा परीक्षेचे कोचिंग क्लासेस आहेत प्रभात कोचिंग क्लासेस यश कोचिंग क्लासेस दीपक स्तंभ असे वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा स्पर्धा परीक्षेचे टीचिंग येथे होते आणि हे बुलढाणा शहर स्थानिक शिक्षणासाटी खूप प्रसिद्ध आहे